ट्रेनच्या सर्वात समोर इंजन असतो इंजनमधे लोकोपायलट आणि त्याचे सहकारी सोबत असतात ते पूर्ण ट्रेनचा संचालन करतात त्यानंतर जनरल बोगीचे दोन डबे अ असतात त्याच्यामधे पंच्याहत्तर सिटा असतात अमोरासमोर हे सहा लोकं बसू शकतात आणि याचं भाडं खूप कमी असतं आणि साइडनी दोन लोक बसतात त्यानंतर स्लीपरची बोगी असते त्यामधे बहात्तर सिटा असतात ज्यामध्ये समोर तीन आणि बाजूनी तीन आणि बाजू साईडमध्ये दोन लोक बसू शकतात याचं भाडं जनरलपेक्षा दुप्पट असते इथे झोपायला पण जागा असते त्यानंतर एस वन ते ए एस तेरापर्यंत हे स्लीपरचे डबे असतात त्यानंतर बी बी वन ते बी फोर हे ए सी तीन आरक्षित डबे असतात त्यामध्ये पण स्लीपरच्या दुप्पट भाडे असते त्यानंतर ए वन ते ए फोरपर्यंत ए सी प्रथम दर्जा याचे बोगी असते त्यामध्ये छोटे छोटे कॅबिन असतात जे त्यांचे स्वत चे असतात